प्रवास करायला मला नेहमीच खूप आवडतं मला सर्व प्रकारचे प्रवास आवडतात तो चालत करायचा छोटा ट्रेक असू दे रेल्वेचा बसचा किंवा विमानाचा कुठलाही प्रवास असू दे साधा तुंगच्या मारुतीला किंवा नरसोबाच्या वाडीला दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला जाण्याचा प्रवास असला तरीही तो मला खूप आवडतो खूप उत्साह देतो प्रवास आपल्याला आपल्या नेहमीच्या जगण्यातून विरंगुळ विरंगुळा देतो तो आपल्याला ताजंतवानं बनवतो निरनिराळे अनुभव देतो वेगवेगळी माणसं भेटवतो ती माणसं आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवून जातात प्रवास करताना निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो त्या निसर्गासमोर आपण किती क्षुद्र आहोत हे समजतं त्यामुळे प्रवास आपल्याला येणाऱ्या अडचणीही खूप मोठ्या नसतात याची जाणीवही करून देतो आणि मी केलेल्या प्रवासाची एक गम्मत आहे हा ती म्हणजे तो कधीही गाडी बंद पडल्याशिवाय झालेला नाही आहे माझा आवडता प्रवास हा हैद्राबादचा आहे कारण हैद्राबादला माझ्या मामाचं घर आहे तिथं मी माझ्या शाळेच्या सुट्ट्यातील बऱ्याच सुट्ट्या घालवल्या आहेत दुपारभर सर्व भावंडे मिळून पत्ते कॅरम खेळून नंतर संध्याकाळी फिरणे गप्पा मारत लांब चालणे यात माझ्या सुट्ट्या खूप आनंदात गेल्या आहेत त्यानंतरचं माझं आवडतं गाव म्हणजे सावंतवाडी हे छोटंसंच मोती तलावाच्या भोवती असलेलं गाव आंबे कैऱ्या आमसुलं काजू यांची रेलचेल असलेलं गाव इथून जवळच असलेलं वेंगुर्ला तिथला समुद्र ज्याच्या वाळूत चालत चालत आपली हळूहळू समुद्राच्या लाटांबरोबरची मस्ती आणि मुलांची मस्ती दोघंही अविस्मरणीयच आहेत अन् त्यानंतर मी केलेला छोटासा ट्रेक म्हणजे कोदे बॅक वॉटरचा ट्रेक हा ट्रेकही खूप निसर्गरम्य आहे घनदाट जंगल नदी धबधबे या मार्गात येतात खूप छान निसर्ग पहायला मिळतो ओढ्यातून चालताना खूप मजा येते